आम्ही फोरव्हीलरने प्रवास करत होतो पूर्ण फॅमिली आमच्यासोबत होती आणि रस्त्यानं चालत असताना आमच्या गाडीचं पेट्रोल संपलं आणि जिथं पेट्रोल संपलं तिथं पेट्रोल पंपच नव्हतं तर अशी पेट्रोल पंप जसं आवश्यक असते तिथं काही पेट्रोल भेटलं नाही आम्हाला आणि आमच्यासोबत लेडीजपन होत्या आणि त्या टॉयलेट जाण्यासाठी त्यांनापण तेपण प्रॉब्लेम आले आणि आमच्यासोबत मुलं असल्यानं त्यांचे पण खाण्यापिण्याचे वांदे झाले तर असं आमच्यावर असं आव्हान आलं होतं की आता कायं करावं तर आम्हाला असं आहे की आमच्याइकडून गाडी थांबवली आम्ही आणि त्याला विचारलं तर त्यांनी आम्हाला पेट्रोल दिलं आणि आमच्या खाण्यापिण्याचे समजा त्यानं सांगतलं की समोर दोन किलोमीटरवर जा तिथं तुम्हाला सर्व सुविधा मिळणार आहेत तर अशा आव्हानांना आम्ही तोंड गेलेलो आहे